आमच्याकडे ग्रामीण समाजामध्ये प्रवास आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम करता येतील इथे जे काही स्थळं आहेत त्या स्थळांना प्रेक्षणीय स्थळ बनवण्यासाठी कार्य करता येणार त्याच्यानंतर इथल्या लोकांमध्ये त्या स्थळांविषयी जागरूकता निर्माण करावी लागेल आवड निर्माण करावी लागेल जेणेकरून लोकांनी त्या पर्यटन स्थळाला त्या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं पाहिजे आणि तिथे आवर्जून जायला पाहिजे भेटी द्यायला आणि त्या स्थळाला प्रसिद्ध करता येईल तर अशाच असे काही गोष्टी केल्या तर ग्रामीण समाजामध्ये लोकांना त्याचा बराच लाभ होणार एक तर त्यांना उद्योगही भेटेल आणि त्यांना त्यांचं मनोरंजन करण्यासाठी पर्यटनस्थळ स्थळाला भेटीदेखील देता येतील आणि त्यांचं मनोरंजन सुद्धा होईल